आधी मुलं कंटाळा आला किंवा करमणुकीसाठी रेखाटन किंवा चित्र काढायची पण सध्या आधुनिक तंत्रज्ञान जसे की स्मार्टफोन टी व्ही सोशल मीडिया ह्यांच्यामुळे ह्या सगळ्यांपासून लांब होऊन गेली आहेत ही एक गोष्टी करमणुकी किंवा छंद न राहता फक्त शाळेमध्ये अभ्यास अभ्यासामध्ये मार्क मिळवण्याचा एक मार्क मिळण्याचा एक प्रकारच राहून गेलेला आहे ह्याच्यामुळे हे जी सहज प्रवृत्ती आहे ती मुलांमध्ये दिवसांदिवस कमी होत जाताना दिसत आहे